पर्यटनाने स्थानिक व्यवसायांच्या वाढीस चांगल्या प्रकारे मदत केली आहे मी अलिबागमध्ये राहते त्यामुळे मी ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे सांगू शकते पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक व्यवसाय किंवा स्थानिक जे लोकं असतात छोटेछोटे व्यवसाय करणारे त्यांना चांगल्या प्रकारे हातभार लागतो पर्यटन जितकं मोठ्या प्रमाणे वाढेल तितक्या प्र मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसायही वाढीस लागतो आणि त्यांना व्यवसाय करण्याची पैसे कमावण्याची संधी मिळते स् जितका मोठा तुमचं पर्यटन पर्यटन स्पॉट असेल तितक्या मोठ्या प्रमाणात तो व्यवसायही वाढत जातो जसं की अलिबाग किनारपट्टीवर सध्या अल अलिबागला मिनी गोवा असं म्हटलं जातं त्यामुळे अलिबाग किनारपट्टी वर शनिवार रविवारी येणाऱ्या लोकांचा ओढा पाहता तेथील हॉटेल व्यावसायिक किंवा छोटेछोटे उद्योग हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत तेथील हॉटेल व्यावसायिकांना जेवण राहणं हॉटेल रेंट यामधून खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळत चालला आहे किंवा त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे आणि य यामध्ये स्थानिक तसेच बाहेरून आलेली लोकं किंवा बाहेरून ये येणारे कामगार हॉटेलमध्ये काम करणारे कामगार किंवा छोट्याछोट्या दुकानांमध्ये काम करणारे कामगार या सर्वांना चांगला फायदा मिळाला आहे छोट्याछोट्या स्नॅक्सच्या गाड्या की इथपासून ते हॉटेल रेस्टोरेंटपर्यंत सगळेच लोक आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायांना चांगली चांगली वृद्धी मिळत आहे आणि त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होताना दिसत आहे